सोशल मीडियावर डान्स किंवा ऑनलाईन डान्सचे जे ट्युटोरियल असतात तर यांच्यामुळं जे डान्स क्लासेस आहे यांच्या परिणाम असा झाला आहे की लोकं आता कसे जास्त भर देतात ऑनलाईन डान्स क्लासेसवर तर कसे ज्यांचे क्लासेस असे समोर चालतात फिजिकली चालतात त्यांच्याकडे स्टुडंट कमी झाले लोकं जास्त त्यांच्याकडे डान्स शिकायला जात नाही म्हणजे थोडा वाईट परिणाम झाला आहे पण चांगला परिणाम असाही झाला आहे की जे डान्स क्लास चालत नाहीत त्यांनीही आपले यूट्यूब चॅनल किंवा सोशल मीडियावर आपले डान्स पोस्ट करतात आणि लोकं त्यांच्याकडून शिकतात जे सोशल मीडियावर कसे त्यांचे जर फॉलोअर्स वगैरे वाढले आणि जास्त लोकं बघत आहेत तर त्यांना तिथूनही पैसा कमवता येते